नृत्य करणं मला फार आवडतो कारण की म्हणजे माझं स्वप्नच आहे का मी डान्सर बनू स्कूल मी जेव्हा स्कूलमध्ये होती तेव्हा माझ्या स्कूलमध्ये पुष्कळ कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये मी पार्टीसपट करायची त्याचं मला पुष्कळ सारे अवॉर्डस् पण मिळाले आहेत मेडल्स् मिळाले आहेत आणखी वस्तीमध्ये पण कार्यक्रम होतात कोणत्या ते व्हायरसच्या वेळेस तर तिथे पण मी डान्स केले तिथे पण मला पैसे वगैरे मिळाले आहेत मी डान्सची क्लास पण करते माझं स्वप्न हे आहे की मला फीय पिक्चरमध्ये जे डान्स करतात मला तसा डान्स करायचा आहे कोरिओग्राफर बनायचं आहे असं माझं स्वप्न आहे